दादा मी लष्करी बागवरून ते बर्डीपर्यंत आली आता तुमचा माझ्याकडे पैसे तर आहेच नाही कार्ड आहे माझ्याकडे तर मग मी यु पी आय या फोनपे या जीपे पेटीएम किंवा ऑनलाईन पेमेंट करू शकते का तर ठीक आहे मी ऑनलाईन पेमेंट करून देते तुम्हाला